क्रीडाक्षेत्रातील स्पॉन्सर आमच्या टीम आमच्या क्रिकेट टीममध्ये आमचे स्पॉन्सर आम्हाला खूप सुविधा देतात आणि समजा आमच्या क्रिकेट किट आम्हाला सर्व प फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत आणि आम्हाला स्पॉन्सर खूप समजून घेतात आणि ते कुठली कुठलीही अडचण असली त्यांच्याजवळ गेलं तर ते अडचण सॉल करून देतात त्यांच्याजवळ स आमचे सर्व सर्व कागदपत्र त्यांच्याजवळ आहेत ते आम्हाला काही कशाचीच कमी पडू देत नाही आमच्यासाठी आमचे स्पॉन्सर मा खूप चांगले आहे आणि स्पॉन्सर यांची भूमिका आमच्यासाठी खूप म्हणजे खूप चांगली आहे आम्हाला असं वाटते आमचे स्पॉन्सर आ आमच्यासाठी खूप काही करतात आम्हाला कुठे बाहेर जाणं असलं खेळायला तर ते कार करून देतात गाडी करून देतात भाड्याने आणि स्पॉन्सर आमच्यासाठी खूप कामं करतात आणि स्पॉन्सरने ॲड पण द ॲड पण स्पॉन्सर ॲड पण द्या लावतात तर त्या ॲडमध्येआमची खूप चर्चा होते सर्व टी वींवर मोबाईल फोनवर असे इंटरनेटवर आमच्या ॲड्स राहतात तर त्या ॲड बघून आमची खूप चर्चा होते तर स्पॉन्सर खूप पैसा खूप पैसा देतात ॲडसाठी आणि स्पॉन्सर म्हणजे स्पॉन्सर पण खूप काम करतात स्पॉन्सरमुळं आमची पण चर्चा होते स्पॉन्सर चांगले आहेत असे आमच्या टीमसारखे आमचे स्पॉन्सर चांगलेच आहेत ते स्पॉन्सर म्हणजे पैसा खूप घालतात ते आमच्या टीममध्ये त्यामुळे आमची टीम चांगली पण आहे आणि खेळायला पण चांगली आहे त्यांना पण आमची टीम खूप छान वाटते आणि